माझा गेम खेळण्याचा आवडता प्रकार हा एप्पीएस आहे कारण एप्पीएस गेममध्ये गेम हा खूप स्मूत चालत असतो स्मूत चालता चालता एप्पीएस गेम हे फक्त शूटिंग आणि मोठमोठे आर पी जी गेमसारखेच असतात एप्पीएस गेममध्ये खेळण्यात जितकी मजा येते तितकी मजा कोणत्याच गेममध्ये येत नाही एप्पीएस गेम खेळताना खूप आनंद होतो आणि एप्पीएस गेममध्ये जसे आपण खेळतो तसंच प्लेअर मूव करू शकतो त्यामुळे मला एप्पीएस गेम खूप आवडतात